हॅलो हां नमस्कार दादा मला उद्या सकाळी सहा वाजता पिंपरीला जाण्यासाठी कार बुक करायची आहे तर साधारण कुठल्या कुठल्या चार लोक आहोत आम्ही चार जण आहोत आणि वयस्कर लोक आहेत तर त्यामुळे मला सेफ्टी गाडीची अतिशय महत्त्वाची आहे सुरक्षितपणे पोहोचवलं पाहिजे आणि सोयीस्करही असायला हवं ए सी कार पाहिजे आणि थोडीशी मोठी गाडी पाठवली तर जास्त बरं होईल तर कुठल्या कुठल्या आहेत काय म्हणजे तुमच्याकडे गाड्या कुठल्या कुठल्या आहेत अच्छा अच्छा मग इनोवा पाठवता येईल ना तुम्हाला हां आणि खात्रीशीर ड्रायव्हर असेल याची आम्हाला म्हणजे तुम्ही कशी खात्री करून देऊ शकाल कारण वयस्कर लोक आहेत आणि त्यांची सुरक्षितता माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे तर त्यासाठी कसं काय करता येईल आपल्याला अच्छा अच्छा ओके आणि सकाळी सहा वाजता नक्की ड्रायव्हर इथे उपस्थित राहील नाहीतर असं नको व्हायला की आम्ही थांबून राहिलो आणि ड्रायव्हर आलाच नाही आणि मग अडचण आली असं होण्याची शक्यता असते तर त्यासाठी काय करता येईल अच्छा ड्रायव्हरशी बोलता येईल मला म्हणजे मग मी त्यांच्याशीच बोलून घेतलं तर मग जास्त बरं पडेल ना हो चालेल चालेल हां हाच दिलात फोन तरी चालेल हो चालेल हां दादा उद्या सकाळी ना आम्हाला सहा वाजता पिंपरीला जायचं आहे तर इनोवा आम्हाला पिकअपसाठी अच्छा आणि ए सी वगैरे व्यवस्थित चालतो त्या गाडीचा हो आणि कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर गर्मी खूप असते आणि माणसं व्य वयस्कर आहेत खूप एटी प्लस आहेत सगळे तर त्यादृष्टीने तुम्ही करू शकाल ना व्यवस्था हां आणि बाकी मग कसा किती वेळ लागेल आपल्याला तिथे पोहोचायला अच्छा अच्छा बरं आणि मग त्यादृष्टीने आणखी तुम्ही कसं सकाळी आधी फोन कराल का येण्याआधी बरं बरं बरं उद्या तारीख आहे नऊ नऊ मे आहे तर तुम्ही उद्या सकाळी सहा वाजता यायचं आहे आणि येण्यापूर्वी एक पंधरा ते वीस मिनिटं मला फोन करा ठीक आहे मी तुम्हाला पत्ता माझा सांगतेच आहे दिलेलाच आहे म्हणजे मी तुमच्या यांच्याकडे मघाशी मी ज्यांच्याशी बोलले त्यांना पत्ता सांगितलेला आहे तर तुम्हाला मी कसं यायचं ते मात्र सांगते तुम्ही कोथरूड बस डेपो जो आहे जो अतिशय प्रसिद्ध आहे तिथला तर तिथून आलात की तुम्हाला दोन सिग्नल सोडून तिसऱ्या सिग्नलला उजव्या बाजूला वळायचं आहे आणि तिथे तुम्हाला मोठं एक डॉमिनोज पिझाचा आउटलेट दिसेल तर त्या डॉमिनोज पिझापासून तुम्ही पुन्हा डावीकडे वळा आणि डावीकडे वळल्यानंतर तुम्हाला ॲपल मेडिकल नावाचं एक दुकान दिसेल तेथून उजवीकडे तुम्ही वळा उजवीकडे वळल्यानंतर पुढे आलात की तुम्हाला एक मोठी सारथी शिल्प नावाची सोसायटी दिसेल आणि त्या सारथी शिल्प सोसायटीच्यासमोर जो रस्ता जातो तिथून आतमध्ये यायचं आहे आणि पहिले दोन टन ते वळणं जी आहेत ती सोडून तिसऱ्या उजव्या वळणाला तुम्हाला वळायचं आहे आणि उजव्या वळणाला वळल्या वळल्या पहिलाच बंगला आमचा आहे सृष्टी नावाचा बंगला आहे तर तिथे तुम्ही या आणि येण्यापूर्वी मात्र मला नक्की फोन करा कारण म्हणजे मग मला सगळ्यांना तयार ठेवता येईल आणि खालच्या मजल्यावरती आम्ही येऊन थांबू म्हणजे तुम्हालाही जास्त वेळ थांबायला नको आणि ह्यांना सगळ्या वयस्कर लोकांना घाईघाई होणार नाही हां तर चालेल ठीक आहे मग आता मी ही बुक करते आहे गाडी तुमची आणि तुम्ही नक्की उद्या मात्र या अजिबात विनाविलंब या म्हणजे मग आम्हाला जास्त थांबावं लागणार नाही ठीक आहे आणि कॉस्ट किती चार्जेस किती आहेत ते मी बोललेच मघाशी बोलले त्यांनी सांगितलं आहे पण तरी देखील एकदा त्यांना मला मेसेज करून सांगून ठेवायला सांगा म्हणजे मग मला बरं पडेल अच्छा धन्यवाद धन्यवाद वाट बघते उद्या तुमची